नमस्कार माझं नाव लक्ष्मी आहे मी हिंगोली जिल्ह्यातून बोलत आहे आणि आमचा तालुका वस्मत आहे आम्ही या वस्मत तालुक्यातून जनावरही विकत घेतो आमच्याकडे दोन शेळ्या आहेत शेळ्यांची किंमत सतरा हजार आहे आनि त्यानंतर आमच्याकडे एक म्हैस आ आहे त्या म्हशीची किंमत सत्तर सत्तर हजार आहे तसेच आमच्याकडे दोन संकरित गायी आहे त्या गायींची किंमत नव्वद हजार आहे तसेच आमच्याकडे बैलांचा जोड आहे त्या बैलाच्या जोडाची किंमत आमच्याकडे दीड लाख रुपये आहे अशा अशा या आमच्या जनावराच्या विकत घेतलेल्या फायद्यातून आम्ही कमीतकमी दीड लाख रुपये कमवले आहे